आमच्या गावच्या शाळेत स्वच्छतालय पिण्याचे पाणी पुस्तके पुस्तके बाक आणि जेवणाची चांगली सोय आहे जेवणामध्ये त्यांना जेवणामध्ये त्यांना जेवणामध्ये त्यांना वरण भात भाजी पोळी त्याचबरोबर चणे डाळ कढी अशा प्रकारच्या खिचडी अशाप्रकारचे पदार्थ मिळतात त्याचबरोबर स्वच्छतालय चांगल्याप्रकारे धुतले जाते त्याचबरोबर पिण्याच्या पाण्यामध्ये थोडा बदल करण्यात सुधारणा करता येऊ येऊ शकते कारण त्यांना पाणी पिण्यासाठी थोडे कष्ट करावे लागते व त्यात काही पाण्यामध्ये गाळ असते त्यामुळे त्यांना चांगले पिण्याचे पाणी मिळत नाही त्यामध्ये थोडा बदल करावा हेच माझे म्हणणे आहे त्याचबरोबर पुस्तके गोष्टीची लहान सहान पुस्तके त्यांना वाचायला मिळत असतात त्याचबरोबर बसण्यासाठी जेवण करण्यासाठी चांगले बाक मिळत असते

सर्व गोष्टी मिळत सुद्धा पाण्यामध्ये थोडा बदल करावा व सर्वांना पिण्यासाठी चांगले पाणी मिळावे